व्यवसाय म्हणून फोटोग्राफी ही एक अत्यंत चांगली संधी आहे ही गोष्ट अत्यंत फायदेशीर आहे कारण वेगवेगळ्या प्रकारची फोटोग्राफी आपण करू शकतो लग्नकार्यामधील फोटोग्राफी असो किंवा आत्ता प्री वेडिंग शूट म्हणून एक आहे तर त्यामध्ये फोटोग्राफी असो किंवा एक निसर्गसौंदर्याची आवड आहे म्हणून वेगवेगळ्या जाती प्रजातींच्या प्राणी पक्षी वनस्पती वेगवेगळे जीव यांची फोटोग्राफी असो जी वेगवेगळ्या सायंटिफिक गोष्टींसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातूनसुद्धा उपयोगी पडते अशी फोटोग्राफी असो तर एक व्यवसाय म्हणून फोटोग्राफी करणं ही खूप चांगली गोष्ट आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फोटोग्राफी लागते म्हणजे वेगवेगळ्या डॉक्युमेंट्ससाठी आपल्याला पासपोर्ट साईज फोटो लागतात तर अशाप्रकारे स्टुडिओमध्ये आपण जाऊन फोटो काढतो तर त्यामुळे व्यवसाय म्हणून फोटोग्राफी ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे असं मला वाटतं आहे आणि फोटोग्राफी तसंच व्हिडिओग्राफी सुद्धा ही एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फोटोग्राफीचा आणि यामधूनसुद्धा चांगले पैसे कमवू शकतो एक चांगला व्यवसाय करू शकतो आणि फोटोग्राफी हा असा व्यवसाय आहे त्याला मरण नाही कारण प्रत्येक वेगवेगळ्या सणसमारंभाला वेगवेगळ्या कार्यांना वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा किंवा एक वेगवेगळे ऑफिसचं काही असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आपण जे इवेंट्स करतो तेव्हा आपल्याला फोटोग्राफर्सची आवश्यकता असते आणि आपण त्यांना बोलवतो तर त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने फोटोग्राफी हा मला एक अत्यंत चांगला आणि व्यवस्थित फायदेशीर असणारा व्यवसाय वाटतो आणि त्यामुळे व्यवसाय म्हणून फोटोग्राफी हा नक्कीच फायदेशीर आहे असं मला वाटतं फोटोग्राफीचा व्यवसाय असणाऱ्या कुठल्या व्यक्तीला मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही पण जर अशी कोणी व्यक्ती मला भेटली तर त्यांच्याकडून मला फोटोग्राफीचे वेगवेगळे कौशल्य शिकायला नक्कीच आवडेल आणि मी त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेईन आणि असं करणं मला नक्कीच आवडेल